भारत सध्या खूप महत्त्वाच्या मोठ्या पर्यावरणीय समस्यांचा सामना करत आहे सर्वात प्रथम प्रदूषण हा खूप महत्त्वाचा मोठा मुद्दा भारतामध्ये आहे की ज्यामुळं लोकांची तब्येत बिघडते लोकांच्या तब्येतीवर खूप परिणाम होतो आहे आणि त्यामुळं सर्वात प्रथम आपण प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ज्या गावात जी लोकं राहतात त्यांच्याकडं प्रदूषणाची शक्यता नसते कारण तिथं वाहनांची त्या तिथे वाहनांची संख्या कमी असते त्यामुळे तिथे प्रदूषण होत नाही त्यामुळे त्याच्यापेक्षा शहरामध्ये खूप जास्त प्रदूषण असते कारण तिथे गाड्यांचे प्रमाण खूप असते त्याचप्रमाणे कारखाने कंपन्या आहे ह्या सगळ्यामधून खूप प्रकारचे प्रदूषण असते ते प्रदूषण हा खूप महत्त्वाचा मोठ्ठा मुद्दा आहे तसेच डोंगर शहरामध्ये शहरीकरण करण्यासाठी खूप डोंगर फोडले जातात जे सी बीचे साह्याने खूप डोंगर फोडले जातात त्यामुळं सर्वात जास्त प्रदूषण होते आणि रस्ते खराब असल्यामुळे लोकांना वाहतुकीची सोय चांगली होत नाही गावाकडे तसे नसते कारण गावाकडे खूप चांगले रस्ते असतात आणि गावाकडे शहरीकरणाची गरज नसते त्यामुळे तिथं प्रदूषणाचा काय संबंध देत नाही त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे आपलं समुद्र म्हणजे उन्हाळ्या उन्हाळ्याला खूप प्रकारचं ऊन असतं आहे जवळ जवळ चाळीसपेक्षा जास्त टेम्परेचर जातं आहे त्यामुळं काही उपयोग नाही पावसाळा हिवाळा ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने असते तसेच नद्या सांडपाणी शहरामध्ये कारखाान्याचे सांडपाणी खूप मोठ्या प्रमाणाात नद्यांमध्ये मिसळलं जाते त्यामुळं खूप लोकांच्या तब्येती बिघडतात लोकांना त्रास होतात तसेच इतक्या वर्षामध्ये ह्या सगळ्या ऋतूंमध्ये नद्या जंगले डोंगर टेकड्या समुद्र शेतीमाती ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी आलेल्या आहेत तसेच माती म्हणजे ज्यावेळी खूप जोरात पाऊस येतो त्यावेळी खूप माती उडत असते आणि माती उडाल्यामुळं खूप प्रदूषण होते हे फक्त शहरामध्ये होते कारण शहरामध्ये गाड्यांची प्रमाण खूप असते आणि गावाकडे गाड्यांची प्रमाण खूप कमी असते तसेच तुम्हाला इतक्या वर्षामध्ये ऋतूंमध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा काही बदल असला की ते त्यामध्ये दिसून येते